मला लहानपणापासूनच गायला फार आवडतं माझी आई मला सांगते की मी खूप लहान होते तेव्हा एक एकटीच गायचे जे ऐकायचे ते गायचे स्वतःच्या मनाने शब्द आणि चाल तयार करूनही गायचे नंतर शास्त्रीय संगीत शिकायला लागले एक सात आठ वर्षांची असताना आणि मग गाण्याच्या परीक्षा क्लासमध्ये गाणं मग त्या क्लासचे कार्यक्रम त्यामुळे स्टेजवर गाणं मग कोणी घरी पाहुणे आले की शास्त्रीय संगीत शिकते आहे हे कळल्यानंतर मग काही तरी म्हणून दाखव म्हणून गाणं तर मला ते खूप आवडायचं कारण की लहानपणी कौतुक झालेलं आपल्याला सगळ्यांनाच आवडतं स्टेजचा कार्यक्रम असेल तेव्हा खूप सगळे प्रेक्षक असतात मग नंतर सगळे लोक तुम्हाला येऊन सांगतात की तू छान गायलीस त्यामुळे गायला लोकांच्यासमोर आवडतंच घरी आलेल्या लोकांच्यासमोर आवडतं लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये आवडतं थोडीशी मोठी झाल्यानंतर शाळेतल्या स्पर्धांमध्ये घायला लागले बक्षीसं मिळवायला लागले तेव्हा एक तो ज ते जे वलय तुमच्याभवती तयार होतं की ही गाते ही छान गाते मग हिला प्रत्येक स्पर्धेत घ्या मग गॅदरिंगमध्ये घ्या किंवा कोणी बाहेरचे पाहुणे आलेले असतील शाळा बघायला तर त्यांच्यासमोर कधी राष्ट्रगीत म्हणा किंवा शाळेचं जे गाणं असतं ते म्हणा तर असं मला त्याच्यातही भयंकर गायला आवडतं आणि मी तशीही गाते कार्यक्रमही करते शास्त्रीय संगीताचे करते किंवा लाईट क्लासिकलही म्हणते सिनेमाची गाणीही म्हणते ऑर्केस्ट्रामध्ये गाते तर असं सर्वच प्रकारे गायला तर आवडतंच अशा कार्यक्रमांना मला गायला आवडतं की जिथे खूप जास्त स्टे हॉलभर लोक असतील आणि अशाही कार्यक्रमांना आवडतं की जिथे अगदी चार दर्दी तुमचं गाणं बसून ऐकत आहेत आणि तुम्हाला दाद देत आहेत आणि खरंतर जितके म्हणजे कितीही जास्त कमी लोक असले तरी एक प्रेक्षक आपण असा शोधत असतो की जो तुमच्या गाण्याचा आस्वाद पुरेपूर घेतो आहे आणि जो तुमचं गाणं एन्जॉय करतो आहे त्यामुळे अशा ठिकाणी मला म्हणजे मला कोणत्याही ठिकाणी गायला आवडतं कारण असा एखादा प्रेक्षक आपल्याला भेटतोच किंवा असा एखादा प्रेक्षक असतोच की ज्याला तुमच्या गाण्यातून भरपूर आनंद मिळतो